चित्रकलेची सुरवात मला आठवतं आहे आणि आईच्या सांगण्याप्रमाणे खूप म्हणजे मी लहान असतानाच हे रे रेखाटन करत बसत असे आणि नंतर शाळेमध्ये आल्यावर माझं हस्ताक्षर सुद्धा चांगलं होतं आणि चित्र सुद्धा मी चांगली काढायचे त्याच्यामुळे आमच्या शाळेतले गुरुजी सगळ्या सगळ्या मुलांसमोर तारीफ करायचे त्याच्यामुळे आणि नंतर मग माझे चित्रकलेमध्ये सुधार होत गेला मग मी शाळेमध्ये चित्रकलेच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली त्याच्या परीक्षा द्यायला लागली आणि नंतर एखादा कंटाळा आला किंवा काही करायला नसेल तर मी ते करत बस त्याच्यामुळे ते एक प्रकारे म् मनाला शांती देणारे काम आहे माझ्यासाठी माझा आवडता चित्रकार मला मोठ्या चित्रकारांची नावे तरी माहीत नाही कारण मी पुढे त्या क्षेत्रामध्ये जास्त गेले नाही तरी आत्ता पण मला आवडीचे चित्रकार हे माझे शाळेतले सरच आहेत